मला पावसात खेळणाऱ्या लेकरांचं चित्र काढायला खूप आवडत होतं कारण की चित्र दिसायला पण छान दिसते कलरफुल पण दिसते आणि त्यामधून लहानपणच्या आठवणी निर्माण होते